क्रिकेट खेळण्यासाठी हा अकरा लोकांचा समूह असतो जेव्हा ते अकरा लोकं एकत्र येतात तेव्हाच क्रिकेट खेळल्या जातो आणि जे लोक क्रिकेट बघायला येतात ते त्यांना प्रोत्साहित करतात की ज जेणेकरून ते चांगलं खेळू शकतात खेळू शकतात आणि ज्या टीमचा जो कॅप्टन असतो तो ही त्यांना खेळण्यासाठी प्रोत्साहित करतो त्यांना प्रोत्साहन देतो की आपण जिंकल्या गेलो पाहिजेत आणि आपल्याकडनं चांगलं झालं पाहिजे जेणेकरून ती टीम जिंकते आणि सगळे मिळून त्यांना सहकार्य करतात प्रोत्साहन देतात जेणेकरून ते लोक ते क्रिकेटचा जो समूह ज्याला जिंकायचा असतो तो जिंकू शकतो